नमस्कार मी आपल्या सुग्रण भोजनालयातर्फे माझ्यासाठी शाकाहारी जेवणाचा एक ऑर्डर केली होती आणि त्याबद्दल मला तुम्हाला व्यवस्थितपणे अभिप्राय द्यायचा आहे मी ज्या गोष्टींची आणि पदार्थांची ऑर्डर केली होती ते पदार्थ मला नक्कीच मिळाले आणि ते गरम अवस्थेमध्ये चांगले मिळाले ताजेही होते परंतु मला यातील काही चांगल्यावाईट अनुभवांचा अभिप्राय द्यायचा आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही तो नक्कीच ऐकाल आणि त्यावरील कारवाई कराल सर्वप्रथम जो आपला माणूस पदार्थ घेऊन माझ्या घरपर्यंत आला होता त्याच्याकडे कुठल्याही पद्धतीचा गणवेश नव्हता त्यामुळे एक प्रकारची शिस्त आणि ज्याला आपण ग्राहक सेवा म्हणतो यामध्ये चांगलाच सुधार करायची गरज आहे दुसरा अभिप्राय तो जो मुलगा आला होता त्याला मराठी भाषा येतच नव्हती मी आपलं सुग्रण भोजनालय हे महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे आणि जर का त्याला आपलीच भाषा येत नसेल तर कुठला पदार्थ आहे आणि तो कोणाला द्यायचा हे कसं कळेल तिसरा अभिप्राय हा चांगला आहे आपल्याकडनं मी जे पदार्थ मागवले त्या तीन पदार्थांपैकी डाळिंबी उसळ हा पदार्थ खूपच ऑथेंटिक अतिशय गुणवत्तेला उत्तम असा मला जाणवला आणि चौथा आणि चांगला एक अभिप्राय म्हणजे आपल्या सर्व पदार्थांचं पॅकिंग आणि त्याच्या सर्व पद्धतीचं एकंदरीत स्वरूप हे ग्राहकाला आवडेल अशा पद्धतीचं मला जाणवलं धन्यवाद